मी बऱ्याच ठिकाणी बायोगॅसचे प्लांट पाहिलेले आहे पेट्रोल डिझल इंधन यांची बचत करण्यासाठी बायोगॅसचा उपयोग केला जातो बायोगॅसमुळे बऱ्याच लोकांना खूप प्रमाणात फायदा होतो